त्यासाठी आम्ही जसं जे जनावराचे डॉक्टर किंवा ज्यांना पूर्वी पूर्ण अनुभव आहे त्यांच्याकडून आम्ही सल्ला घ्यायचा की कुठले जनावर कसे निरोगी राहतील त्याबद्दल कुठली काळजी घ्यायला पाहिजे त्यांची जात कशी आहे ती कसे ओळखायचे निरोगी कसे राहतील हे आम्ही जे जाणकार किंवा त्यांचे पेशलाईज डॉक्टर राहतात त्यांच्याकडून आम्ही हे सल्ले घ्यायचो